जुने मोबाईल हे बटणाचे होते त्याच्यात रेंज जात नव्हती आणि एका एखाद्या वेळेस खूप प्रॉब्लेम येत होते आताचे स्मार्टफोन खूप छान प्रतीचे आहे वेगवेगळे फ्रीचर्स आहे आणि आपण आताच्या स्मार्टमोबाईलमधून आपण ज्यांना फोन करतो त्याला प्रत्यक्ष पाहू शकतो व्हिडिओ कॉलद्वारे आताच्या स्मार्टफोन्समध्ये एवढे फीचर्स आहे का आपण काहीही करू शकतो गूगलवर जाऊ शकतो व्हॉट्सअपवर ट्विटरवर आपलं अकाऊंट उघडू शकतो फेसबूक वगैरे ट्युटरवर त्याच्यामुळं आता आधुनिक पद्धतीत ना आताच्या पद्धतीत खूप मोठी तफावत आहे आता खूप सोईस्कर झालं आहे सगळं आणि पहिले नेटवर्कही होते ना तर कोणत्या गावात नेटवर्क नसायचे फोन लागायचे नाही नेटवर्क आणायसाठी इमारतीवर वर चढावं लागत होतं आता तसं नाही आता फायु जी फोर जी सिक्स जी लॉंन झालं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही राहिला फोन लागायचा आता कोण्याही कोपऱ्यातून फोन लागते मी जिओचं सिम वापरतो आणि दोनशे एकेचाळ दोनशे एकेचाळीसचा रिचार्ज दर महिन्याला करतो तर तो दोनशे एकोणचाळीसचा आहे पण दोन रुपये शिल्लक जातात